हां निलेश मी काय म्हनतो की हे आपलं हे उबेर ओला आहे ह्याच्याबद्दल विचारायचं होतं यार ह्याचं ड्रायव्हर लोक वगैरे कसे राहतात कारण की त्यांचे ते वा वागणूक वगैरे त्यांचं ते आपल्याला काही माहीत नाही राहात ना त्याच्याबद्दल विचारायचं होतं कारण फॅमिलीला मला बाहेर न्यायचं होतं फर्स्ट टाइम आपल्याला हे उबेर करून राहिलो आहे पहिल्यांदा करत आहे भाऊ ते कसं काय राहतं ह्यांचं हे ड्रायव्हरचं वगैरे रेट वगैरे ह्यांचं ते हे किलोमीटर वाइज वगैरे राहते म्हणे तर जरा माहिती काढायची होती त्याच्याबद्दल कशी कसं करायचं अच्छा त्या ॲपवरनं ॲपमधे जाऊन ते सगळं करावं लागतं ओके उबेर किंवा ओलाचे ॲप डाउनलोड करायची त्याच्यामधे आपला डेटा टाकायचा आपली माहिती टाकायची आणि त्यांना सगळं विचारायचं कुठे जातात ते अच्छा त्याच्यामध्येच लोकेशन वगैरे सगळं येतं का आणि त्यांचा स्वभाव वगैरे कसा राहतो त्यांचा मग ते म्हणजे का काही ॲरेगंट राह म्हणजे असं काही भांडकुदळ वगैरे राहतात का ते लोक नाही नं सगळं काही ठीक राहते अच्छा नंबरवंबर जातो आपला ओ टी पी वगैरे येतो का आणि पैशाबद्दल कसं किती राहतात पैसे जर आपल्या इथच्या इथं जायचंय स्थानिकच जायचंय आपल्याला जवळच्या जवळ परवडते ना

ठीक आहे ठीक आहे धन्यवाद